नमस्कार जय श्रीराम हां मी हो फोन एवढ्यासाठी केला होता की आज जवळजवळ महिना झाला माझा मुलगा तुमच्या क्लासला येतो आहे तर ओंकार तर काय म्हणजे त्याला जमत आहे नाही जमत आहे कारण आधी आपली झाली होती बोलणी की त्याला इंटरेस्ट वाटला तर आपण कंटिन्यू करणार आहोत तर तुम्हाला काय वाटत आहे त्याच्या का गाण्यावरून किंवा त्याच्या एकंदर

बरं बरं अच्छा बरं बरं हां चालेल चालेल आणि त्याच्या बॅचला त्याच्याबरोबर जी मुलं शिकत आहेत मुलं मुली ती त्यांच्याबरोबर हा आहे का त्यांच्यापेक्षा मागे आहे पुढे आहे असं काय किंवा त्यांच्यात काही इंटरॅक्शन त्यांच्यात काही बोलणं हे असं होतं का चर्चा वगैरे काही होते का तुमच्या शिकवण्याबद्दल किंवा असं काही तुम्हीच बोलता का सगळ्यात

एकमेक ओके एकमेक हां अच्छा बरं बरं

हां हां हां बरं बरं ओके काही हरकत नाही आम्ही तेवढी परवानगी आम्ही दिली आहे तुम्हाला नाही हां हां अच्छा हां हां बरं बरं म्हणजे गाणं गाणं त्याचं कंटिन्यू करू शकतो आपण म्हणजे शास्त्रीय संगीत शिकवावं का सुगम संगीत शिकवावं त्याला जे प्रेफरन्स कशाला द्यावा आपण काय तुम्हाला वाटते त्याच्याकडे एक बरं बरं

हां आत्ता तुम्ही जेव्हा शिकवता मुलांना त्या चार पाच मुलांना एकत्र तेव्हा तुम्ही तंबोरा किंवा पेटी तबला अशी काही साथीला वाद्य लावता का का फक्त गाणंच असतं आसतो बरं बरं अच्छा बरं बरं

म्हणजे ठेक्यावर त्याला हां ठेक्यावर त्याला गाता येत आहे असं बरं बरं वा वा खूप छान वाटलं प्रगती ऐकून खूप छान वाटलं म्हणजे कंटिन्यू करायला हरकत कारण घरी अहो तो आल्यावर फारसा आम्हाला सांग आम्हाला तो तिथे काय शिकवलं काय हे असं काय फारसं बोलत नाही किंवा गाऊन पण दाखवत नाही मला छान यायला लागल्यावरच मी तुम्हाला गावून दाखवीन असं म्हणतो मी म्हटलं असं आहे त्यामुळे हो चालेल चालेल बरं बरं अच्छा ठीक आहे ओके ठीक आहे मग मी एकदा येते तिथे भेटायला तुम्हाला आणि मग आपण पुढचं ठरवू किती काय कसं कंटिन्यू करायचं थँक्यू थँक्यू हो नक्की अच्छा बाय बाय बाय